हॅलो सर ओला ऑफिसमध्ये फोन लागला आहे का सर मी आपल्या इथून एक कॅब बुक केली होती हां तर सर मला अहो खूप एमरजंसी आलीय त्यामुळे मला माझी कॅब कॅन्सल करावी लागत आहे सर मी तुम्हाला पैसे आधीच फोनपेने मारलेले आहेत ते मला आता परत हवे आहेत